भारत आज वाढत्या पॉप्युलेशनला रोजगार क रोजगार लोकांना रोजगार मिळवण्यासाठी साठी जेव्हा आरोग्य सोयीसुविधांना आज आम्हाला आरोग्य सोयीसुविधा तसेच टेररिजम या सर्व गोष्टींना सामोरे जात आहे आणि त्याप्रकारे शासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे